आम्ही आमच्या गावामध्ये जेव्हा क्रिकेट खेळ खेळत होतो तेव्हा आम्ही खेळासाठी आमच्याकडे स्टम्प कधी नसते तर आम्ही ते स्टंप आम्ही लाकडाचे किंवा झाडाचे ला झाडाचे तोडून लाकडाचे स्टंप करायचे व बॅट बॉल हे आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे करून बॅट बॉल ही आणायचा अशी आम्ही स्वतःच्या जीवावर सामग्री तयार करून क्रिकेट खेळ हा खेळायचो क्रिकेट हा आमचा आवडता खेळ आहे या खेळाबद्दल आमची चांगल्या प्रकारे स्वत ची ही सामग्री तयार आहे क्रिकेट खेळण्यासाठी आमचे खूप चांगल्या प्रकारचे क्रिकेटची धावपळ खेळण्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे धावपळ करत असतो आणि क्रिकेट खेळण्यासाठी आमच्याकडे सामग्री नसते तेव्हा आम्ही स्वत तयार करून क्रिकेट हा खेळ खेळत असतो